हॅलो सर बोला ना काही नाही कपडे शिवणं सुरू आहे बुवा नाही हो केव्हा आहे तुमचं फंक्शन उद्याला आहे का हो झाले असते आता एक दोन राहिले आहे चालू आहे करणं हो हून अरे ते खूप होते ना तुमचे कपडेही खूप होते ना त्यामुळे थोडंसं टाईम लागला आणि कापडही एवढा चांगला नाही होता की त्यावर शिलाई चांगली बसत नाही होती टाईम लागत होता बसायला म्हणून म्हणून वेळ लागला अरे उद्या घेऊन जा ना सर तुम्ही सकाळी येऊन हो हो रेट नऊशे रुपये आहे शिलाई नाही सर इकडे तर तेच चालू आहे आता रेट तसे तर आम्ही हज तसे तर आम्ही हजारच्यावरतीच घेतो तरी तुम्ही कृषीचे सर आहेत कृषीचे विद्यार्थी आहे म्हणून थोडेसे कमी केले नाही सर रेट तेवढेच राहील नाही आठशे तर नाही होणार मग आठशे पन्नास ठीक आहे करून घेऊ ना अॅडजेस पन्नास रुपये हो हं हो संध्याकाळपर्यंत होऊन जाईल हो प्रेस मारून सगळे रेडी आहे नाही नाही नाही निघणार आपल्या इकडचा मालच तसा आहे कलाकारच तसे आहे आपल्या इथचे